शेगांव संस्थानचे इंजनिंग कॉलेज तसेच नवोदय विद्यालय शेगांव या दोन संस्था बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध शिक्षण संस्था आहेत त्यांची फी गव्हरमेंटने देअ नियमित के केल्याप्रमाणेच आहे